पेमेंट बदला पेमेंट आहे ना माझ्यापाशी गूगल पे आहे फोन फोन पे आहे आणि मी आम्ही मी तुम्हाला पे करू फोन पे देतो कॅश नाही आहे

मग आता तुम्हाला आता सगळं असताना जमाना तसा नाही आहे मॅडम फोन पेचा जमाना आला ना फोन पे तुम्ही क् घ्या ना हा हा आणि माझ्यापाशी कॅश पण नाही आहे ना आता अव्हलेबल हां हां तर तुम्हाला ह्याचला फोन पे करतो ना मी फोन पे करतो नाही तर गोगूल पे करतो हा कॅश तर आता अव्हेलेबल नाही ना

हा मॅडम एवढी मोठी कंपनी तुम्ही चालवता मग तुमच्यापाशी असायला पाहिजे हो ना मी तुम्ही एवढी मोठी हे करता मी तुमच्यापाशी सुविधा असायला पाहिजे हो का हा हा

याच्यावर काही सोल्युशन मॅडम दुसरा ऑप्शन

हां हो बरं हो का हां हां हां हां हूं हां हां आता मग मग बाजूकडून घ्या ना एखाद्याकडून हा मॅडम मॅडम तुमच्या तुमच्याजवळ बाजूच्या फोनमधून फोन पे असन ना त्यांचा नंबर द्या तुम्ही मॅडम मित्र कोणी असेल मैत्रीण असेल त्यांचा आपण वापरू शकतो फोन पे कॉपरेट करा मॅडम एवढं कॉपरेट करा ना हा नाही नाही तुमच्याकडे लेटचं होत आहे ना मी

ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग बघतो मी कॅश बघतो